काय सालं टी व्ही घेऊन लय पश्चात्ताप होऊन राहिला माणसाला डोक्याला ताप झाला आहे टी व्हीचा आता उन्हाळ्याची लाईन राहत नाही इकडून तिकडून लाईन आली तर मुलं म्हणतात बुवा की आम्हाला कार्टून पहायचं दुसरा मुलगा म्हणतो मला ते काय म्हणतो गाणे पहायचे आपापसात मुलं भांडतात आणि टी व्ही पण इतक्या जवळून पाहतात की त्यांच्या डोळ्यांवर असर होऊन राहिला त्यांची नजर कमजोर होऊन राहिली आता काय करावं काही समजून नाही राहिलं असं वाटते सालं टी व्ही विकून टाकावा नाहीतर कोणाला देऊन टाकावा नाहीतर काही करावं पण ते घरात ठेवू नये बाबा कारण की लय डोक्याला ताण झाला भांडणंही वाढली पोट्टेचे सारे लफडेच भांडण भांडण करून त्यांची भांडणं आवरावी का स्वत ची कामं करावी काही समजत नाही त्याच्यानं परेशान झाला माणूस